मी देवास संगीत महोत्सवासाठी जाणार होते मध्य प्रदेशात आणि बरेच दिवस ते माझ्या मनात होतं तर त्याच्यासाठी जसराज संगीत महोत्सवाच्या तारखा जाहीर झाल्या त्याप्रमाणं मी लगेच रेल्वेचं रिझर्वेशन केलं आणि माझ्या आवडतीची कडेची लोअर बर्तची सीट मला मिळाली मी तशी खास विनंती टाकली होती बुकिंग करताना आणि मला प्रवास करताना खिडकीतून बाहेर बघायला फार आवडतं शिवाय बरोबरच्या प्रवाशांबरोबर बोलायला सुद्धा खूप आवडतं तर मी तो साधारण एक दिवसाचा प्रवास होता रेल्वेने एक दीड दिवसाचा प्रवास होता तर मी शक्यतो दिवसाचाच वेळ निवडला होता कारण त्यावेळी मग आपल्याला बाहेरचं सगळं बघायला मिळतं दृश्य हलणारी झाडं पळणारी झाडं आणि गावं वेगवेगळ्या प्रकारची नद्या डोंगर रानं हे सगळं बघायला मिळतं तर मला त्याचा आनंद घ्यायचा होता आणि ट्रेनमध्ये येणारे सगळे जे फिरते विक्रेते असतात खाऊचे ठेलेवाले असतात चहा असतो किंवा पँट्रीतलं जेवण असतं या सगळ्या गोष्टींचा पण मला आस्वाद घ्यायचा होता तर मी पुण्यातून देवासला गेले ह्या प्रवासामध्ये आणि वाटेत सगळ्या प्रकारचे स्टेशनवरचे खाऊ मी विकत घेतले स्टेशनवरती जी पुस्तकांची पुस्तकांचे स्टॉल्स असतात त्याच्यावरून मी एक दोन गुलशन नंदांची पुस्तकं पण विकत घेतली छान पैकी वाचत आणि कुमारांच्या गावाला जायचं होतं पंडित कुमार गंधर्वांच्या त्यामुळं मी त्यांच्या अनेक रागांची अळवणी केली खूप बंदिशी त्यांच्या ऐकल्या निर्गुणी भजनं ऐकली प्रवासामध्ये त्यामुळे मी महोत्सवाला जात असनाच माझ्या मनाची त्या महोत्सवाला अटेंड करण्यासाठीची पूर्ण मानसिक तयारी झाली होती आणि मी आधीच देवासला पोहोचण्याच्या आधीच मी मनाने तिकडे पोचले होते त्या वातावरणात शिरले होते आणि मग मला त्या महोत्सवाचा खूप आनंद घेता आला येतानाही मी तसाच प्रवास केला देवास ते पुणे आणि ट्रेनच्या प्रवासामध्ये तुम्हाला प्रवासाचा संपूर्ण आनंद घेता येतो म्हणून ट्रेनचा प्रवास मला अतिशय आवडतो धन्यवाद